आम्ही रोज सकाळ संध्याकाळ घर साफ करत असतो आधी घर झाडायचं त्यानंतर दांडीच्या पोछाने ते पुसून घ्यायचं त्यानंतर आम्ही गाईच्या शेणाचा वापर अंगणामध्ये करत नाही परंतु त्याचा काय फायदा हे आम्हाला माहीत आहे त्याच्यामु मुळे जमीन ही थंड राहते आणि त्याच्यावर कोणत्याही कीटकनाशक विषाणू त्या गाईच्या शेणामुळे येत नाही